नमस्कार सर मी प्रदीप तानाजी चौहाण हिंगोली जिल्ह्यातून बोलत आहे मी एक फ्लिपकार्ट या ॲप हून माझ्यासाठी एक हेडफोन ऑर्डर केले होते आणि त्या हेडफोनसोबत मला अतिरिक्त एक हेडफोन मिळालेले आहे ते हेडफोन अतिरिक्त हेडफोन मला पाहिजे नाही ते हेडफोन मी एकच आहे माझ्यासाठी एकच हेडफोन पाहिजे आहे ते हेडफोन मला कसे वापस करायचे हे सांगावे ही नम्र विनंती